हॅलो सर उमेश सलगर बोलत आहे का ॲक्च्युली म्हणजे उमेश सर ॲक्च्युली माझी ट्रान्स्फर झालेली आहे सांगलीमध्ये ॲक्च्युली म्हणजे सांगलीत येण्याच्या अगोदर मला सांगलीबद्दल सांगलीला पूर येतो या भीती वाटतो म्हणजे तिकडे यायचं का नाही तिथलं वातावरण कसं आहे पण ॲक्च्युली कसं आहे म्हणजे सांगली हे सिटीमध्ये आहे का खेडेगाव म्हणजे मग माझं मेन सेंटर आहे शॉपचं ते सांगलीमध्येच पण मला राहण्या जाग योग्य ठिकाण किंवा तिथं पूर न येण्यासाठी कोणती जागा अरे वा चांगलंच आहे ना जेवढं बचत कमी तेवढी सेविंग जास्त

हो ऐकून आहे हो ते तर आहेच पाणीच इकडे तिकडे चोहीकडे पाणीच पाणी आहे सांगलीला ॲक्च्युली कसं आहे सांगलीबद्दल थोडक्यात सांगण्याबद्दल म्हणजे सांगली राहण्या जाग योग्य आहे म्हणजे विविध कॉलेजेस आहेत हॉस्पिटल आहेत हर आणि सांगलीतल्या बँका पण आहे जवळ कसं आहे बँकिंग क्षेत्र अरे वा वा खूपच छान आणि माझ्यासाठी तुमच्या मित्रांकडे विचारून ठेवा आहे का जागा फ्लॅट्स झाले तर अरे वा कारण सांगलीमध्ये शिफ्टींग व्हायचं म्हटलं तर पहिलं आम्हाला या चार पाच वर्षापासून ऐकले की पूर येतो पूर येतो पूर येतो त्यापासून आणि सांगलीला म्हणजे बरेच ट्रेनचा पॉइंट पण हे ट्रेन पण खूप साऱ्या येतात ना वातावरण इकडं दमट वातावरण आहे का म्हणजे कसं क्लायमेट कसं असतं आत्ता तुमच्यासारखे मित्र असल्यानंतर आम्हाला काही काळजी नाही आहे आम्हाला नक्कीच गॅरंटी आहे की तुम्ही चांग